नमस् नमस्कार म मी स्वरांगी डोरलेकर यांची आई बोलत आहे तर तुम्ही प्रियांका टी टीचर आहात का हां माझी माझी मुली स्वरांगी तुमच्या इथे कथ्थक डान्ससाठी कथ्थक डान्स शिकण्यासाठी आहे तर मला सांगू शकाल का तिचं म्हणजे ती गेल्या एक वर्षापासून तिथे तुमच्याकडे शिकत आहे तर तिचं परफॉर्मन्स कसं आहे ते तुम्ही सांगू शकता का

आणि तिला म्हणजे लागणारे जे घुंगरू आहे ते तुम्ही कसं देणार आहात का ते ती बोलत होती मला अच्छा चालेल तसं नाही आम्ही ते देऊ शकत् खरेदी करू शकतो पण ते स्पेसिफिक एक तुम्हाला एजंट असतो त्याच्याकडून ते बांधून घ्यावे लागतात ना त्यामुळे ती बोलत होती की त्याच्यासाठी तीनशे की चारशे रुपये आहे तर ते तुम्हाला द्यायचे आहे तर मी ते ते दोन दिवसात मी तुम्हाला पाठवून देईन

हां ती बोलली आहे तर ते पण मी तुमा पाठवून देईन आणि तिच्या पफॉर्मन्सचं मी म्हणत होती की ती घरी येऊन क तिचा कसा परफॉर्मन्स आपल्याला वाढवता येईल खूप कसे तिचे ती नृत्य च चांगल्या प्रकारे बनू शकते याबद्दल काही सांगू शकता का तिची प्रॅक्टिस कशी घेऊ शकते मी

आणि त्याच्या आता तिला आता ती एक वर्ष झालं शिकते आहे तर त्या परीक्षा कसं असतं आहे त्याबद्दल थोडंसं सांगितलंत तर बरं होईल म्हणजे

हां ठीक आहे चालेल तर मी तिला एकदा विचारते आणि तुम्हाला कळवते जर काय माहिती हवी असेल तर मी तुम्हाला प्रत्यक्षात येऊन भेटेन आणि कळ सांगे विचारेन हां ठीक आहे चालेल थँक्यू हां